हॅलो मॅट्राजॅनिक्स हां नमस्कार एक एक मिनटं एक मिन एक एक एक मिनटं एक मिनटं मॅडम लिहून घेतो एक मिनटं तुम्हाला कोणकोणत्या भाज्या हव्या आहेत मये पंजाबी हवं आहे का आपलं नेहमीच्या पंजाबी बरं एक मिनटं लिहून घेतो पनीर टिक्का मसाला दोन हां दहा बटर नान सॉफ्ट हवे आहेत का नॉर्मल सॉफ्ट हवे आहेत हां आपल्याकडं आपली स्पेशल एक आहे हो नटराजन एक स्पेशल म्हणून आपल्याकडं आहे पंजाबी भाजी हां त्यामध्ये वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स आपण त्यात इन्क्लूड करून आपण ती भाजी स्पेशल असते ती हां ती मिडियम स्पायसी असते हो तीन बस होतील दहा जणांसाठी तीन पुरतील तीन पुरतील नट नटराजन एक स्पेशल तीन ओके टोमॅ स्टार्टरला टोमॅटो सूप वगैरे काही हवं आहे पनीर टिक्का मसाला तीन अच्छा अच्छा अच्छा आणि कुलचा वगैरे काही हवा आहे कुलचा वगैरे काही हवा आहे का अच्छा स्टार्टरला आपल्याकडं टोमॅटो सूप आहे त्यानंतर पालक पनीर सूप आहे आपल्या पनीर चिली आहे त्यानंतर गोबी मंचुरियन पनीर चिली आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटो सूप सूपमध्ये म्हटलं तर टोमॅटो सूप वगैरे आहे आपल्याकडं पनीर चिली पनीर चिली किती हवे आहेत पण

गोबी मंचुरियन दोन ओके ओके आणि सूपमध्ये काही हवं आहे का दहा रोस्टेड पापड ओके मॅडम दाल फ्राय दोन पण दाल फ्राय तुम्हाला तिखट हवं आहे का मीडियम अच्छा दाल फ्राय जिरा राईस तीन तीन फुल ना तीन फुल हां साधारण एक पाऊण तास लागेल मॅडम पाऊण तासात तुम्हाला मिळून जाईल हो हो गर्दी आहे मॅडम गर्दी आहे गर्दी आहे पण पाऊण तासात नक्की मिळून जाईल हो ठीक आहे ठीक आहे हो मॅडम गर्दी आहे काय करणार दोन दिवस सलग सुट्टी असल्यामुळे गर्दी आहे हो नाही तर नक्की दिलं असतं थँक्यू थँक्यू हो मग तुम्ही पाठवून द्या तुम्ही मी अर्धा पाऊण तासात तुम्हाला सगळं देतो ठीक ठीक चालेल